मोबाईल हे आपल्या तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन व्यापार यासाठी खूप उपयुक्त पडतो आपल्याला आपल्या आता म्हणजे ज्यांनी मोबाईल काढले असेल त्यांनी तर खूप छान केलं की मोबाईल काढला मला तर माहीत नाही आता आता निघाली आहे ती मोबाईल मी तर अशी म्हणजे बघितली आहे ती मोबाईल बट यूज नाही केला जास्त म्हणजे मोबाईलमध्ये खूप छान छान प्रकार राहते म्हणजे आता छोटे छोटे मुलं त्याच्यावर ए बी सी डी वगैरे अआई खूप सारे प्रकार म्हणजे हे करतात नंतर आता गुगलवर आहे आपल्याला जो क्वेश्चन कठीण जाते की आपल्याला हा येत नाही नंतर आपण गुगलला विचारायचं की गुगल हे ते वगैरे वगैरे मग तो गुगल आपल्याला सांगतो हे अशा अशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये आपले खूप फायदे होतात आपल्याला जर निबंध लिहायला सांगितला शाळेमधून की मोबाईलमध्ये पण निबंध लिहून आणा तर आपण निबंध पण लिहून आणतो ते पण कशामधून मोबाईलमधूनच आपल्याला काही पण गरज असली तर मोबाईलने ही होते आता जसं की पहिला पत्र होते आता आपल्याला काही कॉन्टॅक्ट करायचं असला पटकन कोणाकडे पण काही सांगायचं असलं तर आपण पटकन सांगू शकतो नाहीतर मग इकडं कोणी काही पण झालं तर त्यांना खूप म्हणजे सांगायला खूप प्रॉब्लेम जात होती की असं तसं शिक्षणाचे तर खूपच फायदे आहे म्हणजे मोबाईल ज्यांनी पण काढला आहे तो चांगल्याने विचार करूनच काढला असेल की मोबाईल हा प्रकार खूप छा छान आहे की आपण मोबाईल काढलं तर मुलांचे खूप फायदे होईल असं तसं वगैरे वगैरे मग नंतर